राधा कृष्ण हॉटेल मी विना मोरे ऑर्डर द्यायची आहे जेव जेवणाची मला म्हणजे डी तिकडून डिश पाहिजे

कोल्हापुरी आणि पटियाला आणि रोटी पाहिजेत तर तुम्ही देऊ शक द्या ह्या पत्ता मी पाठवते तुम्हाला त्या पत्त्यावर पाठवून द्या

हा कधीपर्यंत येईल आत्ता अर्ध्या तासामध्ये ओके मग तुम्ही एक काम करा मला एक डिस्काऊंट द्या त्याच्यावर थोडं डिस्काऊंट भेटेल तर बरं वाटेल बरं होईल कारण की मला थोडे आणि नाही देऊ शकत नाही थोडं डिस्काऊंट भेटलं तर मला बरं वाटेल जरा कारण की ओके

हां मी तुम्हाला माझा ॲड्रेस सांगते त्या ॲड्रेसवरती तुम्ही या गोविंद वाडी लिहिलं का तुम्ही एक गोविंद वाडी

केसारे बिल्डिंग ए विंग दोनशे तीनमध्ये विना मोरे अच्छा केव्हापर्यंत याल अर्ध्या तासामध्ये येताना कॉल करा

हां आणि कूपन देऊ शकता कूपन को आणि डिस्काऊंट द्या मला थोडं चालेल कधीपर्यंत याल अर्ध्या तासामध्ये हा नक्की या बस